नमस्कार मी जी एश टी अनुपालन या विषयावर एक माहितीपट तयार करते आहे मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि तुम्हाला जी एस टी विवरणपत्र भरण्यासाठी काय प्रोसि प्रोसिजर असते हे मी समजावून सांगते आहे आत्ता तर जी एश टी करदात्याने ई एश टी नोंदवण्याची प्रक्रिया जी एस टी आर ई जे झिरो एक फॉर्म जी एस टी आर ई जे शून्य एक द्वारे इंडिया फायलिंग प्लॅटफॉर्मवर नोंदवायची आहे यासाठी आपल्याला आपला पॅन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी नोंदवण्याची स्थिती प्रदान करणं आवश्यक आहे ऑनलाईन माहिती दिल्यानंतर कॉमन पोर्टल सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सिसद्वारा राखलेल्या डाटाबेसमधून अर्जदाराच्या पॅन कार्डची पडत पडताळणी होते पुढे तात्पुरत्या संदर्भ क्रमांकसह मोबाईल नंबर आणि ईमेल पत्त्यावर ओ टी पी वन टाईम पासवर्ड पाठवला जातो तात्पुरता सहभाग संदर्भ क्रमांक वापरून अर्जदाराने जी एस टीचा फॉम पूर्ण केला पाहिजे त्याचबरोबर योग्यरीत्या स्वाक्षरी केलेला अर्ज आणि कागदपत्र ही जमा केली पाहिजेत